आमच्या भागामध्ये आमच्या परिसरामध्ये नक्कीच नवीन व्यवसाय सुरू केला जाऊ शकतो आमचा भाग हा जो महाराष्ट्रातील मराठवाडा विभागामधे मोडला जातो मराठवाडा विभाग हा पाण्याना पाण्याने कमतरतेने लाभलेले एक क्षेत्र आहे त्याच्या त्या शेत क्षेत्रामधे पाण्याचे प्रमाण कमी आहे तसेच शेतीसुद्धा मुबलक प्रमाणात ठीक आहे शेती आधारित त्या ठिकाणी व्यवसाय केले जाऊ शकतात मोठे मोठे प्लांट्स मोठे मोठे त्या ठिकाणी उपक्रम शेती आधारित केले जाऊ शकतात अनेक गोर गरिबांना त्या ठिकाणी रोजगार दिला जाऊ शकतो वेगवेगळे पद्धतीचे वेगवेगळे देशी व विदेशी असे पिके आपण घेऊ शकतो तसेच दूध उत्पादन अशा सुद्धा उपक्रमांनी आपण नवीन नवीन व्यवसायाची सुरवात करू शकतो व्यवसाय हा सुरू करण्यामध्ये जर आम्ही चालू केला तर नक्कीच शेती क्षेत्राबाबतीचाच असेल कारण वेगवेगळे मोठे मोठे प्लांट्स बांधणे असतील फॅक्टरीज करणे असतील किंवा ज्यावेळी आपण एखादी खरेदी करण्यासाठी माल आपण बाहेरून विकत आन आणावा लागतो जसं की कागद फॅक्टरी आहे जसं की वेगवेगळ्या गोष्टी आहेत जसं की लोह लोह बनवण्यासाठी जी फॅक्टरी आहे कारखाना आहे असे कारखाने आमच्या भागामध्ये कमी आहेत तर त्याचा व्य व्यवस्थितरित्या उपयोग आम्ही करू शकतो व त्याठिकाणी आम्ही त्या पद्धतीचा जो व्यवसाय आहे तो चालू करू शकतो आम्ही जो तो जो व्यवसाय आहे तो चालू करण्यामध्ये अनेकांची साथ हवी असते पण या साथीने उभा केलेला व्यवसायानंतर एक विशिष्ट पूर्ण अशा वर्गाला फार मोठ्या प्रमाणात अशा विभागाला रोजगार मिळेल यात काही शंका नसते जर आम्ही व्यवसाय चालू केलाच तर तो शेतीबाबतचा असेल यात काही शंका नाही